पहिला माझ्याकडे सगळ्यात पहिला माझ्याकडे छोटा बटणाचा फोन होता सॅमसंगचा तो मी दहावी पास झाल्यावर माझ्या पप्पानी कॉलेजमध्ये घ्यान्यासाठी कॉन्टॅक करण्यासाठी फक्त कॉलिंगसाठी तो मला फोन दिला होता त्याच्यामध्ये सुखसुविधा खूप कमी होत्या तर मी नंतर मग अठरा वर्षानंतर मी एकोणीस वर्षामध्ये मी कामाला लागली कमवायला लागली तर मी वीस तेवीस वर्षाची झाली तेव्हा मीनी हा स्वत चा फोन घेतला माझ्या स्वत च्या पैशावर हार्ड कॅशमध्ये मी हा फोन घेतला ह्या फोन म्हणजे ह्या फोन एल जी विवोचा आहे विवोच्या फोनमध्ये खूप सुखसुविधा आहेत मी त्याच्यामध्ये ॲप्स खूप घेऊ शकते ऑनलाईन बुकिंग करू शकते ऑनलाईन वस्तू विकत घेऊ शकते गेम खेळू शकते खूप सुखसुविधा आहे आणि हा माझा फोन टचस्क्रीनचा आहे हा कधीपण हँग होत नाही मेम्री फुल होत नाही म्हणजे चांगली ह्याच्यामध्ये सुविधा आहे मॅसेजिंग पण करू शकते लांबच्या लांब म्हणजे फोटो काढू शकते खूप म्हणजे त्याची टचस्क्रीन चांगली आहे खूप लांबलांबचे फोटो एकदम क्लिअरिटीमध्ये येतात चांगले येतात आणि मी घरी बसल्याबसल्या माझ्या गावच्या म्हणजे नातेवाईकांना मी व्हिडिओ कॉलवर पण बोलू शकते हेच्यामध्ये खूप चांगली सुविधा आहे आणि क्लिअरिटी सगळी चांगली आहे एकदम ब्लर दिसत नाही फोटो क्लिअर खूप चांगला फोन आहे हा असं आहे आणि हा जास्तीतजास्त टिकणारा फोन आहे पहिल्याच्या काळामध्ये माला म्हणजे मला खूप परेशानी व्हायची तेव्हापासून स्मार्टफोन मधील तंत्रज्ञान कसं बदललं हे मला कळलं